हो बरोबर

बरं बरं सर आता आपल्याकडे गहू ज्वारीचा तीस किलोचा कट्टा आहे गव्हाचा कट्टा आता अठ्ठावीशे रुपयाला जाते तुम्हाला तीस किलोचा आणि तांदूळाचा चौदाशे रुपयाला जाते हां अजून काय पाहिजे होतं सर आपल्याला हो शाम्पूमध्ये आपल्याकडे क्लिनिक प्लस आहे साबणमध्ये डव आहे संतूर आहे जेवढे पण साबणच्या कंपन्या आहेत त्या आपल्याला माल पुरवतात आहे ना संतूर साबण पण आहे ते ते चार चार साबणेचं बंडल आहे एका बॉक्समध्ये ते दहा क्वाँटिटी येते म्हणजे चाळीस साबण येते एका बॉक्सममध्ये

चाळीस साबणेचं एक तुम्हाला बत्तीसशे रुपयेपर्यंत जाते बघा

लोकवन पण आहे यम पी पण आहे दोन्ही आहे आपल्याकडं का दोन पाचशे रुपयाचा फरक पडेल सर त्याच्यामध्ये

हो देता ना सर आता आपलं आपलं इथं द काय म्हटले हां हां हो येईल ना सर पाच क्विंटल चांगली क्वांटीटी आहे आम मी तुम्हाला घरपोच डिलिवरी देऊ शकतो त्याच्यामध्ये

कधी पण येऊ शकता सर आपलं सकाळी आठ वाजता दुकान चालू होते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहते कधी पण तुम्ही येऊन पाहून जाऊ शकता आपल्याकडे कसं आहे काय आहे चांगलं सगळं हो असतं ना सर असतं ना ओके सर धन